हॅलो सत्कार रेस्टॉरंट ना मी तुम्हाला जेवणाची ऑर्डर दिली होती पण त्यामध्ये कसं आहे की त्या ऑर्डरमध्ये थोडंसं चेंजेस करा की जसं तुम्हाला जे श्रीखंड सांगितलं आणिक दूध सांगितलं गोडवालं तर त्यामध्ये काय करा थोडं साखरेचं प्रमाण कमी करा आणि जे भाजी मिक्स व्हेज भाजी सांगितली त्यामध्ये मीठ आणि बाकीचे जे आपण तडका सांगितला किंवा मसाल्याची भाजी आहे ना ती बैगन मसाला म्हणतो तर त्यामध्ये मसाले मीठ हे थोडं कमी करा कारण की जास्त नको मागच्या वेळेस काय झालं होतं की तुम्ही दिलं होतं त्यामध्ये मीठ मसाले हे जास्त झालं होतं तर या वेळेस कृपा करून तुम्ही थोडंसं मसाले आणि मीठ कमी वापरा जेणेकरून आम्हाला खायला व्यवस्थित वाटेल आणि परत परत आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ तर ठीक आहे तो थोडा आणि त्या श्रीखंड आणि दूधमध्ये पण साखर आणि मीठ आणि मसाला भाज्यांमध्ये थोडा ओके